काही कला जसे की नृत्य कला याची शैली आता लुप्त होत चालली आहे पहिले नृत्य कला जसे की लावणी असायची त्यासाठी खूप प्रेक्षक बघायला जायचे खूप मोठ्या पद्धतीने लावणी सादर केली जायची पण काही गेल्या काही वर्षांपासनं त्यामध्ये काही वाव उरलेला नाही लोकांना बघण्यात आणि नृत्य कला सादर करणाऱ्या नाटकांमध्ये किंवा त्या नृत्यकीमध्ये त्यांना तेवढी आवड राहिलेली नाही त्याची कुठला प्रगती किंवा विकाससुद्धा झालेला नाही त्या कलांना आपण आंतरराष्ट्रीय दर्जा द्यायला हवा होतात कारण आपल्याला ती कला टिकवून ठेवायची आहे पण त्या कलेला वाव राहिल्या नसल्यामुळे प्रेक्षकांना आवड राहिली नसल्यामुळे आणि त्या कलांची काही आवड नसल्यामुळे ती आता टिकून राहू शकली नाही पण ती टिकून रहावी यासाठी आपण त्याचे वेगवेगळे कार्यक्रम ठेवायला हवे त्याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायला हवी आवड निर्माण करायला हवी